नाही माझा स्वतःचा कुठलाच व्यवसाय नाही आहे मी एक शिक्षक आहे पण माझे वडील एक व्यवसाय होते त्यांचे स्वतःचे एक पाच हॉटेल होते अकोल्याला आणि या सगळे हॉटेल मोठे करण्यासाठी पहिले एक मग दोन मग तीन मग चार मग पाच हे सर्व पाच हॉटेल सुरू करण्यासाठी किंवा त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी नेहमी बँकेकडून मदत घेतलेली आहे बँकेचा त्यांनी खूप मोठा सपोर्ट होता म्हणून ते आयुष्यात खूप पुढे गेले कर्जदर व्याजदर सगळं त्यांना खूप ईझी वाटत होतं कारण की त्यांच्या व्यवसायाला खूप विकास होता म्हणून बँक हा एक छान माध्यम आहे की तो आपल्याला मदत करतो